मी संजीन नागवसे मी ऑनलाईन ऑडर करताना मला फार मोठी कन्फ्युजन असते कारण कधी कलर वेगळे येतात ते माझ्या माझे मतलब माझ्या साईजचे कपडे मिळत नाही आणि साईज पण खूप कमी येतात मतलब साईज माझे इतकी येत नाही आणि मला ऑनलाईन शॉपिंगमध्ये फार कन्फ्युजन राहते तर तिथे फिल्टर म्हणून एक ऑप्शन राहते मी तिथे जिथे जे काही समस्या आहे माझ्या मी त्यांना सांगते मग त्या माझ्या समस्या सॉल्व्ह होऊन जाते जसं की मग मी त्यांना सांगते की कलरमध्ये प्रॉब्लम साईजमध्ये मग ते सगळ्या काही माझा समस्या दूर घेतात आणि म्हणून मला ऑनलाईन शॉपिंगमध्ये विश्वास गुंतला आहे आता माझावाला